तंत्रज्ञानाने माझ्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे बदल आणलेले आहेत जसे की मला काही पण माहिती वगैरे पाहिजेच असली तर मी मोबाईलवर सर्च करून ती मिळू शकतो सहजरीत्या त्यानंतर मला केव्हाही करमत वगैरे नसले किंवा मला बोर होत असले तर मी लॅपटॉपचा युज करून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे किंवा ॲनिमेशन वगैरे बघत असतो त्यानंतर माझ्या कडे जो स्मार्टफोन आहे आणि इंटरनेट आहे मी त्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे ती नोट्स वगैरे त्यानंतर त्या वा त्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पण तयार करू शकतो आणि ते ऑनलाईन पद्धतीने अपलोड करू शकतो त्यानंतर पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये जेव्हा इंटरनेट किंवा तंत्रज्ञान नव्हते तर पहिल्यांदा आपल्याला ईमेल वगैरे करायचा असला किंवा पत्र वगैरे पाठवायचे असले तर खूप टाइम लागत होता आणि आता मी ते मोबाईलमधून सहजरीत्या खूप कमी टाइमामध्ये मी तो पोचू शकतो त्यानंतर मी आता वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण लॅपटॉप किंवा टी व्हीवरती बघू शकतो